सिंगिग ही माझी हॉबी आहे मला लहानपणापासून गाणं आवडतं गाणं गायला आवडतं गाणं ऐकायला सुद्धा आवडतं आणि मी परीक्षाही दिल्या आहेत गाण्याच्या पण परंतु काही कारणांमुळे सध्या मी ते कंटिन्यू नाही करू शकत आहे तरी माझा प्रयत्न असाच राहतो की काम आणि शाळा यामध्ये बॅलन्स करून मी गाण्यासाठी निश्चितच वेळ काढावा आणि उरलेल्या माझ्या ज्या गाण्याच्या परीक्षा आहेत त्याही द्याव्यात त्यामुळे माझं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी निरंतर प्रयत्न करते आहे आणि एक ऑप्शनही शोधते आहे की कशा प्रकारे मी ते माझं स्वप्न पूर्ण करू शकते